मला दिवसभर पाणी कपडे धुण्यासाठी लागतात पिण्यासाठी पण लागतात आणि वॉशरूमला पण पाणी लागतात आणि जिथे पाणी आपल्याला एका डब्याचं काम पडतं त्या जागी दोन डबे तीन डबे असे यूज करतात पाणी असं वेस्ट जाऊ जावायला नको पण कुणी पाणी भरपूरप्रमाणे वेस्ट करतात कुठे कुठे पाण्याचं प्रमाण बहुत कमी आहे कुणाला पाणी न मिळण्यावरे कुणाचं जीवन पण झा गेलेलं आहे कोणाला पाणी पण नसीब न होत नाही पण आपल्याकडे पाणी असुनेसुने आपल्याला पाण्याची सोय नाही आहे